मी यवतमाळ जिल्ह्यात वणी इथे राहाते आम्हाला स्थानिक प्रसारपैकी वृत्तपत्राद्वारे आणि पत्रकार लोक जसं काय की यूट्यूबवरनं काही काही लोक काय की म्हणजे गम ग रेडिओच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाणी प्रश्न आहे की चार चार दिवस पाणी येत नाही पिण्याचं पाणी मिळत नाही टँकरनी पाणी पुरवल्या जात नाही मा मारामारी होते आणि त्याच्यामुळे एकतर आहे की पाणी स्वच्छ पण मिळत नाही त्याच्यानंतर स्वच्छता जर पाहिली तर काय की एकतर कचरा कुंडी नाही आणि सगळे लोक कचरा असे रोडवर टाकतात त्याच्यामुळे ते पण कचरा उडून रोगराई पण वाढते आणि तर त्यामुळे काय की लोकांची प्रकृतीसुद्धा आहे की बिघडल्या जाते आणि सध्या तर कोरोनाचं पुन्हा कोरोना सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष देणं अगदी आवश्यक आहे याच्यात वीजसुद्धा आहे की चार चार दिवस वीज येत नाही आणि पाणी यावेळेस अकाली पाऊस आल्यामुळे वीज पण काय की चार चार दिवस बंद राहतात आणि त्याच्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे पण दुर्लक्ष होते त्यांना अभ्यास करायला पण लाईटिंगची की लोड शेडिंग असल्यामुळे लाईट पण बरोबर मिळत नाही आणि तसंच काय की भोवतालच्या याच्यात पोसाखदाणी असल्यामुळे प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे पण लोकांचं जीवन अगदी म्हणजे मोठ्या याचं झालेलं आहे त्याच्याकरता जातीनं लक्ष द्यायला पाहिजे